सतरा हजार पाचशे एकोणीस हजार दोनशे एक लाख बावन्न हजार तीनशे पन्नास दहा हजार सातशे नव्वद सहा हजार एकशे सत्तावन्न पाच हजार एकशे एकोणपन्नास